हॅलो सर मी अर्जुन हिवाळे बोलतो सर मी टाटा कंपनीला गाडी बुक केली होती पण मला ती गाडी परवडत नाही आहे कारण खूप अंतर असल्यामुळं मला जास्त पैसा लागून राहिला ना त्याच्यामुळं मला नाही परवडत ते त्यासाठी माझा जो पैसा दिलेला आहे सर मी हो मला एकतर माझ्या खात्यामध्ये ट्रान्सफर करून द्या नाहीतर मला फोनपे करून द्या